हो मॅडम जांबुडे कपड्याच्या दुकामधनं बोलतो बोला तुम्ही कोण

हो मॅडम आहेत ना आपल्याकडे नवीन स्टॉक आला आहे दिवाळीचा तर तुम्हाला कोणत्या याच्यामधनं हव्या आहेत मॅडम आपल्याकडे सगळ्याच व्हरायटीच्या साड्या आहेत महाराष्ट्रीयन फुल स्टॉक आहे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन सगळा आपल्याकडे स्टॉक आहे तुम्हाला कोणत्या याच्यामधली पाहिजे कोण महाराष्ट्रीयन पॅटर्नमधे पाहिजे

हो मॅडम आहेत ना तुम्हाला काय रेंज पाहिजे सिल्कमधे ठीक आहे चालेल हो मॅडम स्टार्टींग आपल्याकडे सिल्कमधनं पंधराशे रुपयापासून आहे

सिल्कच्या तीन साड्या ठीक आहे चालेल पुन्हा काही जरीकाठाच्या आहेत

हिरवा कलर आणि लाल कलर मॅडम हिरवा तर मिळून जाणार लालसाठी तुम्हाला थोडं वाट पाहावं लागंल उद्यापर्यंत उद्या किंवा परवापर्यंत येऊन जाणार अं हां बैंगनी कलर मिळून जाणार मॅडम अं हं हो मॅम त्याचीवाली रेंज तुम्हाला मिळून जाणार अकराशे पासनं

कॉलिटी चांगली आहे कॉलिटीबद्दल तुम्ही निश्चिंत रहा कॉलिटी आम्ही तुम्हाला बेस्टच देऊ हं हं

दिवाळीच्या आधी मॅडम तुम्हाला आजच डिलिव्हरी होऊन जाणार साडी वगैरा ठीक आहे आज सात रात्रीपर्यंत तुम्हाला डिलिवरी होऊन जाणार हो आणि मॅडम पेमेंट कसं कराल तुम्ही ड्रेसेस आहेत मॅडम

ठीक आहे चालेल चालेल चालेल हं हं कॅश ऑन डिलिवरी मॅडम तुम्हाला अडव्हान्स द्यावा लागेल आधी

ठीक आहे चालेल टोटल तुमचा पेमेंट झाला आहे अकराश अकरा हजार सातशे

डिस्काऊंट मिळणार मॅम तुम्हाला सातशे रुपयाचा म्हणजे तुम्हाला टोटल अकराशे रुप अकरा हजार रुपये द्यावे लागेल ठीक आहे ठीक आहे तुम्ही चालेल चालेल हं हं चालेल तुम्ही पाच हजार रुपये ॲडव्हान्स करून द्या बाकीचा कॅश ऑन डिलिव्हरी करून द्या ठीक आहे हो चालेल धन्यवाद हं हं